आम्ही चेन्नईला फिरायला गेलो होतो ट्रेननी ट्रेननी गेलो म्हणजे आज बसलो सकाळी बारा वाजता आता दुसऱ्या दिवशी पोचलो आठ नऊ वाजता पोचलो नंतर आम्ही रूम केली भाड्याची नंतर तिथून गाडी बुक केली मग आम्ही फिरायला निघालो तिथे जेवण करायला काहीच नाही भेटत होतं नुसतं फक्त फळं वगैरे तेच भेटत होते बाहेर म्हणजे न चेन्नईमध्ये नाही बाहेर फिरलो चेन्नईच्या तर फक्त तिथे स्पोट खूप मोठे मोठे होते पण आम्हाला टाईम पुरला नव्हता जास्त तिथे पाहण्यासाठी असं इतकं खूप मोठ्ठे मोठे प्राणी म्हणजे असे स स्टॅचू स्टॅचूज बनवलेले होते खूप मोठं त्यांनी त्याला स्पीकर लावलेलं होते त्याच्यामधून आवाज यायचे त्या वेगवेगळ्या प्राण्याचे आणि मग नंतर सायंकारी सायंकाळला दोन ते तीन तास लागत होता एका देवीजवळ जायला तर तिथून आम्ही मग देवी देवीला पाहाला निघालो मग तिथे चार तास लागले दोन जि दोन तास जिथे लागायचे तिथे चार तास लागले झाला कारण ट्रॉपिकच एवढं होतं तिथे का खूपच नंतर मग तिथून दर्शन झाल्याच्या नंतर यायला खूप वेळ झाला तिथून बारा वाजले यायला नंतर मग घरी पोचल्याच्या नंतर आराम केला मग तिथून आम्ही सकाळी सकाळी पण फिरायला निघालो मग सकाळी फिरायला निघाल्यावर खरेदी केली मग तिथून खरेदी केल्याच्यानंतर मग मरीना बीचवर गेलो मग तिथून मरीना बीचवर ऊन होती खूप मग मग तिथून आम्ही वापस आलो मग तिथून वापस आलोच्यानंतर सायंकाळला आणखी गेलो मग तिथे सायंकाळला खूप असं लायटिंग वगैरे खूप मस्त छान दिसत होतं ते लायटिंग होती आणि तिथे खूप खेलूने वगैरे जशी यात्रा भरते ना तसंच टाईप तिथे बीचवर होतं आणि कपडे खरेदी केले नंतर डॉल खूप सारं असं जे खेलुने राहते छोट्या मुलांचे मोठ्या मुलांचे खूप सारे राहते बीचवर ते पण खरेदी केलं आणि मग तिसऱ्या दिवशी आम्ही हैदराबादला निघालो मग तिथून हैदराबादला सातआठ तास लागते राला सात आठ तास आम्ही मग ट्रेनमध्येच